रेस्टॉरंट साईकृपा आत्ताच थोड्यावेळा पहिले मी तुम्हाला काही माझे ऑर्डर सांगितले आहेत तर त्यात मला काही बदल घडवायचा आहे तर आपण ते बदल घडवून देऊ शकता का आम्हाला कारण की कसं आहे ना थोडंसं चेंजेस केल्यामुळे मी तुम्हाला हे सांगते आहे जसं की मी तुम्हाला डेजर्टमध्ये काय खीर सांगितलं आहे ना तर आपण खीरमध्ये जरा साखर कमी वापराल का कारण की कसं आहे ना माझ्या वडिलांना डायबीटीज असल्यामुळे त्यांना आहे ना कमी गोड खायचं आहे तर आपण साखर जरा त्यात फक्त एवढंच की कमी वापरा जास्त प्रमाणात वापरू नका आणि जर दुसरं सांगायचं गेलं मिठाच्याबद्दल तर मीठ आहे ना तुम्ही मेथीच्या आणि जे मी करडईची भाजी सांगितली आहे ना आणि भेंडीची तर त्याच्यामध्ये तुम्ही ना मीठ कमी प्रमाण वापर कसं त्या भाजीला ना मीठ जास्त सुटल्यामुळे आहे ना ते अजून खारट लागेल आणि इथे कसं कोणाला मीठ जास्त लागतं तर कोणाला मीठ कमी लागतं तर सगळे आपल्या चवीनुसार वाटलं तर मीठ वरतून टाकून घेतील तुम्ही प्रयत्न करा की त्यात मीठ कमी टाका आणि दुसरं आहे ना दुसरं मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना पावभाजी पनीर टिक्का आणि तिखट डाळ तर त्याच्यामध्ये तुम्ही काम करा असे चेंजेस घडवा जे पनीर टिक्का आहे ना त्याच्यात तुम्ही कसं खडे मसाल्याचे पण वापर कराल ना तर ते क खडे मसाले जर जमलं तर आहे ना टाकूच नका अजिबात वाटलं तर तिखट करा बट थोडंफार कसं की लहान मुलं असल्यामुळे घरात आणि म्हातारी लोकं असल्यामुळे ते त्यांना कसं त्याच्यामुळे जरा लवकर ठसका पण लागतो तर ते पनीर टिक्कामध्ये तुम्ही खडे मसाला अजिबात टाकू नका वाटलं तर तिखट मसाला वगैरे टाका बट थोडं कमी प्रमाणात आणि पावभाजीमध्ये पण तुम्ही फक्त कमी तिखट करा ते जास्त ती कोल्हापुरी चटणी अजिबात टाकू नका त्याच्यामुळे पण त्याचा तिखटपणा जास्त वाढतो त्यात पण कमी टाका आणि तुम्हाला ती तिखट डाळ सांगितली आहे ना ती पण जरा कमी तिखट करा की कसं सगळ्यांना म्हणजे म्हणजे असं खाता येईल जास्त तिखट पण नको लागायला तर मी आता जेवढं पण तुम्हाला सांगितलं आहे ना तुम्ही खीरमध्ये तर साखर प्लिज कमी टाका तरी मी तुम्हाला परत एकदा सांगते साखर त्यात कमीच टाका आणि मिठांचं पण सांगितलं आहे की भाजीला मीठ पाणी सुटल्यामुळे त्यात मीठ कमी टाका आणि हे जे तिखट मी सांगितले आहेत पावभाजी पनीर टिक्काची भाजी आणि हे तिखट डाळ तर त्यात पण मसाल्याचा जरा कमी वापर करा आणि मी आता जेवढे पण तुम्हाला हे ऑर्डर दिलेलं आहेत ना ते जरा लवकर पाठवाल का तुम्ही जमलं तर जेवढ्यात लवकर होईल तेवढा पाठवा जास्त उशीर पण नका करू मी तशी विनंती करते तुम्हाला ठीक आहे धन्यवाद